अच्छा अच्छा मी एक ते काल साहेब चारकोल साबण चारकोल साबण आणि एक चारकोल पेस्ट आणलं ते म्हणजे एवढं चांगलं वाटलं म्हणजे डेटॉलपेक्षाही चांगलं वाटलं कारण चारकोलमुळं जे जुने लोकं त्यानं दात घासत होते आपल्या कोळशानं त्यातले काही अंश त्यामधे टाकले असतात मला वाटतं मिनरल आणि काही पेस्टमधे पण ते तसंच केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे दातात चमकी चकाकी येते आणि चारकोल साबणानं अंग पण व्यवस्थित म्हणजे फ्रेश वाटते धुतल्यानं असे ते दोन्ही प्रॉडक्ट एकदम चांगले वाटले मला आणि व्यवस्थित वाटले आणि दुसरी अशी गोष्ट म्हणजे ते जर वापरले चारकोल साबण आणि पेस्ट तर ती आपल्या शरीरासाठी पण चांगले आहेत